हॅलो अगं परीक्षेचा एवढा ताण कशासाठी घेतोएस तू एवढी चिंता करायची काहीच गरज नाही थोडंसं अभ्यासाचं नियोजन केलं थोडासा वेळ दिला अभ्यासामधूनसुद्धा थोडंसं रिलॅक्सेशन मिळवण्यासाठी जर वेळ काढलास तर आपोआपच तुझा तणाव चिंता कमी होईल त्यासाठी थोडंसं मेडिटेशन कर थोडंसं बाहेर हवेमध्ये फिर आणि पूर्ण अभ्यासाचं नियोजन कर तीन तास अभ्यास अर्धा तास खेळ अर्धा तास बाहेर फिरायला जा थोडंसं एखादा तास टी व्ही बघ आणि ह्या सगळ्यावर चिंता व्य निर्माण होणारी दूर करण्यासाठी तू या गोष्टी केलास तर तुझा अभ्यासादरम्यानचा किंवा परीक्षेचा ताण निश्चितच कमी होईल